हो मलापण डान्स करायला आवडते पण काय तसं काही घरनं पाठिंबा मिळाला नाही तो एक मोठा अडथळा होता आवडते मला डान्स करायला आताही करतो पण अडथळे भरपूर आहे त्याच्यामधे जागेचा प्रॉब्लेम आहे साऊंड सिस्टमचा प्रॉब्लम आहे म्हणजे आहे इच्छा असतानाही आपण करू शकत नाही आणि त्याच्यामधे कसं आहे की घरच्यांनाही नाही आवडत डान्स केलेला पण आपल्याला आवडते करायला पाहिजे एक चांगली अपोरचुनिटी आहे डान्स करणं समोर जाणं माझ्या मुलांनाही आवडते मला करियर करायचं होतं डान्समध्ये पण नाही करू शकलो काही कारणास्तव ते होऊ नाही शकलं आणि घरच्यांनाही आवडत नव्हतं ते वय होतं अभ्यासाचं पण त्यांनी आपल्याला डान्स करू दिला नाही अभ्यास कर अभ्यास करता करता ते डान्सचं वय निघून गेलं